माणसाने नेहमी आपल्या मुळाशी जोडून रहावं जसं पतंग हा धाग्यासोबत कितीही वर उडाला तरी तो धाग्यासोबत जेव्हा उडतो तेव्हा तो धागा ती रील ही जमिनीशी जोडलेली असते तसंच माणसाने आपल्या मुळाशी जोडलेलं असावं त्याचप्रकारे माझ्या बालपणीच्या ज्या आठवणी आहे आजही माझ्या मनामध्ये साठलेल्या आहेत आजही आम्ही मैत्रिणी एकमेकींशी फोनवर बोलत असतो आजही आम्ही एकमेकींच्या अडचणींबद्दल आजही आम्ही एकमेकींच्या दुःखसुखाबद्दल एकमेकींशी हितगुज करत असतो आम्ही त्या आठवणी नेहमी जपत असतो आणि पुढेही जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत त्या जपत राहणार एवढच माझं बोलणं आहे